राज्याच्या संस्कृतीतले प्रमुख घटक सांगायला गेलं तर भाषा कला वाङमय साहित्य लोक संगीत लावणी पोवाडा ही त्याची काही उदाहरणं आहेत सामाजिक दृष्टिकोन किंवा सामाजिक मूल्य हे मला त्याचे प्रमुख घटक वाटतात